हां हां मानसी बोल ना हो पण मला कळत नाही की मी प्रायवेटमध्ये जाऊ की गव्हमेंटमध्ये जाऊ ओके हां मला तेच विचारायचं होतं

पण तिथे फॅसिलीटी चांगली मिळेल ना पन मेडिकली मेडिकली जास्त कोणतं चांगलं आहे

नाही नाही नाही खूप होईल बजेट आहे पण दोनतीन लाख नाही कुटे होता तो कोणत्या गव्हमेंट हॉस्पिटल हो हो हो मला मिळती आहे मला माहिती आहे हो का पहिलेच पैसे द्यायला लागेल का ओके मग मी प्रायवेटमध्ये बघते

हो हो तिथे हां जानेरीक मेडिकल ओके ही कुठं आहे हिंदुजा कुठे आहे माहिम ओके चालेल मी बघते